मी बौद्धिक आव्हान देणारं पुस्तक वाचलेलं आहे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे पुस्तक आता भारतीय संविधानाच्यामध्ये खरोखर बौ बुद्धिमत्तेला आव्हान देणारं विवेचन बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि मी या पुस्तकाबद्दल माझे मित्र असतील माझे परिवारातील सदस्य असतील यांच्याशी चर्चा केली की कशा पद्धती पद्धतीनं बाबासाहेबांनी हे भारतीय संविधान लिहिलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी विवेचन केलं असेल त्याचामधे त्यांनी चिंतन केलं असेल